पहिल्या काळात आणि आजच्या काळात खूप डिफरन्स आहे कारण की पहिल्या काळात आपल्याला खाण्या खाण्यासाठी जास्त अन्नपण नाही मिळत होते पण आजच्या काळात आपल्याला अन्न खायला मिळते प पहिल्या काळात लोकांना ज्वारी खावी लागे आजच्या काळात लोकांना पोळी खायला मिळते पहिलीच्या काळात लोकांना आंघोळ करायला साबणपण नाही राहत होती पण आजच्या काळात सर सर्व लोकांना साबणपण मिळतात पहिलीच्या काळात लोकांचे मातीचे घर राहत होती आजच्या काळात लोकांचे सिम्टाचे घर राहतात आणि घरावर स्लॅप पण राहतात प पहिलीच्या काळात लोकांना लोकांच्या घरातून थेंब थेंब पाणी पण जिरायचे पण आजच्या काळात स्लॅपमुळे लोकांच्या घरात पाणी पण नाही जिरत पहिलीच्या काळात लोकांना खूप कष्ट करावे लागत होते आजच्या काळात लोकांना एवढे कष्ट नाही करावे लागत